पूर्वी आपल्या काळात भारताची संस्कृती किती छान होती किती सुंदर होती बाया साडी घालायच्या अंगभरून अंगावर त्यांच्या वस्त्र रहायचे आणि आजकाल अशा मुली राहायला लागल्या आहेत जशा टी वीमध्ये हीरोइनी राहतात ते शॉर्ट्स कपडे घालतात तसेच आ इकडल्या मुली भारतातल्या मुली तसेच राहायला चालू केलं आहे त्यांनी त्यांना असं नाही वाटत की लोकं काय विचार करत असतील असे कपडे घालून आपल्या घरच्यांची काय लाज जात असेल काही इज्जत नाही ठेवत लोकं मग अशाने त्यांना घरच्यांची पण जाण नाही काय नाही विचार करत नाही घरच्यांचा आणि शॉर्ट्स घालून फिरत आहे आणि मग त्यांच्यावर लोकांची वाईट नजर पडले की बोलतात की असं तसं त्यांना समजायला पाहिजे की आपण असं घाल असे कपडे घातल्यावर कोणाची पण नजर आपल्यावर पडणारच झाली आणि अगोदरच्या काळात छानपणे बाया डोक्यावर पदर घ्यायच्या साडी घालायच्या अंगावरून त्यांच्यावर वस्त्र रहात होते आणि आजकाल तर वस्त्र काय गायब झाले समजत नाही आहे की वस्त्र कोणते घाला बाय पोरींना आजकाल आणि मी तर सलवार सूटच घालते कारण मला माझ्या घरच्यांची जाण आहे मला त्यांची इज्जत कायम ठेवणं आहे तसेच माणूस तसेच मुलगी सुंदर दिसते सुशिक्षित दिसते आणि भारताची संस्कृती दिसून येते आणि मी माझे कपडे बाजारातून घेत असते छानपणे सलवार सूट शिवून घेत असते ओढणी घेत असते अंगावर छानपणे डोक्यावर पण घेत असते कधी कधी